हॅलो स्वीगी मी मागच्या वेळी तुमच्याकडे ऑर्डर केली होती बटर चिकन प्लेट ऑर्डर केली होती तर त्यावेळी मला त्या ऑर्डरवरती तुमच्या स्वीगीच्या वेबसाईट थ्रू एक सवलत कुपन मिळाले होते त्या सवलत कूपनचा लाभ मला आताच्या माझ्या ऑर्डरवर करून घ्यायचा आहे तर त्याबद्दल मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे ते मी कसं करू शकतो याची माहिती जर आपण आपल्या मला स दिलात तर मी लगेच पुढची ऑर्डर करू शकतो